नीलू तू रिकामी आहे काय हं काही नाही मी म्हणत होती की तुला पुरणपोळी बनवणं जमते काय मला पुरणपोळी खायची आहे तर माझी इच्छा झाली तर कशी बनवायची आहे हो सांग मग काय काय पाहिजे हो बरं धुतली किती शिट्ट्या होऊ देऊ कुकरच्या बरं पुढं काय करायचं आहे शिजली काढला ना इसली हो झाली हं ते टाकलं ना हो बरं टाकली हं फिरवत आहे पुढचं सांग आता हां हां भिजवली पुढचं सांग पटपट हो केला हो लाटलं हो हो झालं बरं ठीक आहे